हॅलो काकू हॅलो काकू कशा आहात ऐका ना मला तुमची एक मदत हवी होती माझ्या आईचा ना माझ्या आईचा वाढदिवस आहे तर ना मला तिच्यासाठी एक महाराष्ट्रीयन ज्वेलरी घ्यायची आहे तर ॲक्चुली मला कळत नाही की काय पर्चेस करू तर तुम्ही मला जरा मदत करू शकाल का हो ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन म्हणूनच

हो ट्रेडिशनल हवीआहे हो ट्रेडिशनल हवी आहे आपल्या इथे कुठलं दुकान आहे का मजे तुम्हाला माहिती असलेलं नेकलेसमध्ये चालेल पण ते म्हणजे मॉडन असं काही नको ते जुन्या पद्धतीचं असतं ना ते काय मला काय नावं माहिती नाहीत त्याची

कोल्हापुरी साज पण तो महाग असेल कितीपर्यंत जाईल ते महाग पडेल ना गोल गोल्डमध्ये किती ग्रॅमपर्यंत मिळेल तो मग ते महाग पडेल नाही मला सिल्वरमध्येच द्या सिल्वरमध्येच घेऊया आपण हां हां हां हां हां आणि आपल्या आपल्याकडे आपल्या एरियामध्ये कुठलं दुकान आहे तुम्ही ओळखता का कुठल्या दुकानामध्ये तुमची ओळख आहे का म्हणजे आपण जाऊन बघू शकतो का

पण ते म्हणजे तिथे आपल्याला डिस्काऊंट वगैरे मिळेल का काही कारण ते म्हणजे जं ते असे डिस्काऊंट देतील का आपल्याला तुमची ओळख आहे तिकडे काही ओक्के कारण माझं बजेट माझं बजेट एवढं नाही आहे मग ते परत म्हणजे ॲक्चुली मला ते सरप्राईज द्यायचं आहे आईला म्हणून मी ते पैसे जमा करून ठेवले आहेत पण जर का ते डिस्काऊणमध्ये मिळालं तर मग बरं पडेल

आणि ते काय मेड टू ऑर्डर असेल की म्हणजे तिकडे असेल ऑलरेडी आपण पर्चेस करू की ते बनवायला किती दिवस लागतील म्हणजे